मी आयुर्वेदिक मेडिसिनच काम करत होतो ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक पद्धतीचे मेडिसिन गोळ्या औषधं राहात होते तर मी दररोज जायचो विकायला वगैरे असं कंपनी थ्रू आणि मग हा कंपनीला नव्हतं माहीत का मी काय करत आहे फक्त मी शेलिंग करायचं काम करायचो आणि दुपार वगैरे झाली तर मग कुठंतरी आराम करायसाठी राहायचो आणि मला मग कंपनी थोडीच माझ्या मग येऊ पाहन पाहणार आहे का कसं काय करतं आहे का म्हणून त्याला फक्त त्या कंपनीला वाटायचा प्रोडक्ट मग त्या म्हणजे विकतच असेल असंच वाटत होता आणि तो महिन्यात रोजचाच आमचा हे राहायचा किती बिझनेस केला हा असा राहात होता तर मी मध्येमध्ये असाच टाईम आपलाच बडे आराम करण्यात जा जायचो मी फक्त चार पाच तीन घंटे काम करतो तर सकाळी गेल्यावर एक दीड घंटा आणि मग सायंकाळी चार वाजताचा अर्धा अर्धा एक घंटा करायचा चार वाजतापासून आणि नंतरचा पुरा वेळ मी झोपायचो तर कंपनीला चाट मारायचा फक्त तर असं मी हाताळलं होतो जो टाईम आहे तो असंच हाताळलं मी तर हा माझा एक्सपिरियन्स आहे